मला रनिंग करायला खूप आवडते कारण उन्हाळ्यामध्ये सकाळी उठून जायचं आम्ही रनिंग करायला पी टी वगैरे करायला कारण सकाळी नऊ वाजले की ऊन होते आणि दिवस खूप मोठा असते थंडीचा पण दिवस लहान असते तर आम्ही नऊ वाजता जात असते थंडीच्या वेळेसला पावसाळामध्ये तर जाऊ न शकते कारण पाऊस वगैरे राहते तर ओलं व वगैरे राहते थंडीच्याने